हॅलो सर नमस्ते सर आम्हाला असं माहिती कळाली की तुम्ही फ्लॅट वगैरे फ्लॅट रेंटनं वगैरे देत आहे हां हां मग आम्हाला सर सांगलीमध्ये एक वन बी एच के फ्लॅट पाहिजे होता आम्ही पाचजणं बॅचलर आहेत आणि हां सगळे स्टुडंट आहे नाही कॉलेज म्हणजे झाले काही वर्किंग व काही काही जॉब करतात काही काही जॉब करत नाही स्टुडंट आहेत हां लोकेशन आम्हाला सांगलीमध्येच कुठं पण चालतं आहे सर काय प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याला वन बी एच के फ्लॅट पाहिजे आणि पाणी वगैरे व्यवस्थित एरिया थोडा चांगला असता रेंट वगैरे काय किती तुम्हाला हां हां

नाही सोसायटी पण चालते तसं काही प्रॉब्लेम सोसायटी चालते हो लेट नैट येणारं एक मेंबर आहे

हां आणि डिपॉजिट वगैरे किती द्यायला लागंल डिपॉझिट वगैरे हां हां अच्छा मग तो एरिया चांगला आहे ना म्हणजे असं हां हां

हां हां हां आणि हां हां हां हां हां हां हां अच्छा आणि फ्लॅट कसा फर्निशड आहे का पूर्ण मोकळा फ्लॅट नवीन आहे हां हां ओक ओके ओके हां ओके हां ओके ओके ठीक आहे सर फोन करतो तुम्हाला मग ओके हां